तसं म्हणजे आमच्याबद्दल जिल्ह्यामध्ये तर चिखलदरा खूप फेमस आहे कारणकी तिथलं वातावरण खूप थंड राहते तिथलं मतलं वातावरण एनीटाईम थंड राहते आणि तिथे मतलब पॉईंट आहे ते पॉईंट पण बघायला खूप मजा येते आणि तिकलं ते तिकड्या विकडे जे आहे ते धरणे वगैरे ते पण पाहायला खूप इंटरेस्टिंग आहे खर्च वगैरे काही जास्त नाही लागणार पाच हजार ठीक आहे नी येऊ शकता ना तुम्ही अजून मतलब तुम्हाला देवस्थान देवस्थानच्या बारा आमचं केळझर आहे ते केळझरमध्ये देवस्थान आहे खूप मोठं गणपती आहे तिथे पण येऊ शकता तुम्ही अजून असं बाहेर जायचं म्हटलं तर मग ते बोर धरण वगैरे आहे बोर धरण रिदुरा पवनार आहे पवनार खूप फेमस आहे आमच्या इकडे पवनारमध्ये पण पाहण्याजोगतं आहे मतलब तिथे पाणी वगैरे आहे इंजॉय करू शकता तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या चिखलदऱ्यामध्येच होणार किती लोक आहे तुम्ही तुम्ही किती लोक आहे कशाने येणार आहे तुम्ही अच्छा प्लॅनिंग कधी केली तुम्ही

अच्छा ठीक आहे मग उद्या या मी घेऊन जाईन